माझ्या गावातले छोटेमोठे लघी उद्योग चालतात जसं की किराणा दुकान झाली आहे स्टेशनरीची दुकान झाली आहे पानपट्टी वगैरे झाली आहे आणखी लहानमोठे धंदे चालतात जे फिरून फिरून चालतात जसे की कपड्याचा छोटा मोठा बिजनेस आहे त्याच्यानंतर मच्छी उत्पादन आहे छोटी मोठी त्याच्यानंतर आणखी खूप सारे असे चिल्लर बिजनेस आहेत जसं शेतक शेती रिगार्डिंग झालं तर कु कुक्कुटपालन आहे मेंढीपालन आहे हे सगळे छोटेमोठे लघु उद्योग जे शेतीला लागून आहे ते माझ्या गावात ते चालतात